तुम्ही मला फोटोग्राफीबद्दल विचारं विचारणार तर मी तुम्हाला सांगू इच्छित आहो मी हा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे माझं नाव केतन आहे मी मी माझे फोटो काढण्यासाठी मी नैसर्गिक फोटो काढतो मी माझे फोटोटे फोटोचे चांगले स्थान सांगायचं सांगायचं बोललो तं टपालवाडी टपालवाडी इथे मी फोटो काढतो टपालवाडी आणि माथेरान आणि माळशेज घाट मी या जागेवर फोटो काढायला जातो मला नैसर्गिक फोटो खूप आवडता मला नैसर्गिक फोटोचा छंद आहे मी नैसर्गिक फोटो काढण्यासाठी इथेतिथे फिरत असतो नैसर्गिक फोटो हे हा माझा छंद आहे आणि फोटोग्राफी ही माझी आवडता छंद आहे तर मी प्रोफेशनल फोटोग्राफर असल्याबद्दल मी माझे फोटो नैसर्गिकच काढतो पण नैसर्गिक इतरी मी अस्थेटीक फोटो पण काढतो अस्थेटीक फोटो हे आजकालच्या आजकालच्या युवा पिढीबद्दल बोलायचं तं त्यांच्या त्यांच्या पिढीत हे ट्रेंडवर आहे हे फोटो हे अस्थेटीक फोटो असे आपण कोणत्याही जाग्यावर काढू शकतो जसं की एका जंक्शन एका अशा कोणत्याही नैसर्गिक ठिकाणी या कोणत्याही अशा वेगळ्या ठिकाणी जिथं आपल्याला इच्छा हो अस्थेटीक फोटो हे आज आजकालच्या युवा पिढीची युवा पिढीची नवीन फोटोग्राफी आहे आणि मी ही शिकू इच्छित आहो तर मी ह्यासाठी वेगळ्या वेगळ्या जागेवर जातो तर मी फोटो काढण्यासाठी मॉडल मॉडल बघतो आणि त्यांची जागा बघतो जागा ही अशी अस्थेटीक फोटोसाठी बोलायचं तर एखादं असं स्थान असंन जिथं खूप सारे माणसं नाही तर झाडं निसर्ग आणि नाही तर नदी हे अशी जागा बघतो मी आणि तिथं फोटो काढतो आणि तुम्ही मला विचाराल तर माझा हाच निर्णय माझा हाच असं बोलण्याचा निर्णयय की तुम्ही पण नैसर्गिक जागेवर फोटो काढा नाही तर अशा कोणत्याही नदीच्या किनारे नाही तर नदीच्या काठी नाही तर हिरव्या ठिकाणी अशा जागी तुम्ही फोटो काढा ही माझी इच्छा आहे मी फोटोग्राफीचे स्थान याबद्दल सांगी इच्छ सांगू इच्छित आहो धन्यवाद